घरामध्ये स्वयंपाक करत असताना आपण जेव्हा सिलेंडरचा वापर करतो तर त्यावेळेला आपल्याला खूप काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन काम करायचं असते कारण की गॅस कधी लीक तर होणार नाही गॅसच्या बटनं बरोबर आहेत ना किंवा पाईप जो आहे तो बरोबर लावलेला आहे की नाही या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात कारण पाईप थोडा जरी लीक झाला किंवा थोडा जरी डॅमेज झाला तर त्यामधून गॅस बाहेर जाऊन स्फोट होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण घरातील सर्व लोकांना धोका निर्माण होऊ शकतो तर अशा बा अशा वेळेला आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत याची खबरदारी घ्यावी लागत असते